मला बँकिंग आणि विमा क्षेत्रात स्वारस्य आर्थिक स्वायत्ततेच्या संकल्पनेमुळे निर्माण झाले पैशांचे व्यवस्थापन गुंतवणूक आणि जोखिम संरक्षण असे कार्य करते हे समजून घेण्याची उत्सुकता लहानपणापासून होती बचत कर्ज आणि विमा यांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम पाहून हे श क्षेत्र समजून घेण्याची आणि त्याचा योग्य उपयोग करण्याची इच्छा निर्माण झाली